हॅलो हां मी श्रावणी काण्णेकर बोल नाशिकमधून हां ठीक आहे तर मी तुमची ना ट्रेकिंगची न्यूज बघितली होती म्हणजे सोश्शल मीडियावरती हो तुम्ही बाहेरगावी जाता वगैरे असं तसं ना तर तुम्ही मला काही हां ठीक आहे मला तुम्ही काही थोडं गाईड करशाल का हो

अच्छा हां ओक्के

हो का आणि ब्रेकफास्ट लंच वगैरे सगळंच अच्छा आणि ब्रेकफास्ट लंच वगैरे तुमच्याकडून का हो ओक्के आणि ओक्के आणि जायचं कधी आहे आपल्याला हां

हं चालेल ठीक आहे नाही नाही काही नाही आ आणि हो कमीजास्त तर काही कमी नाही होऊ शकत का हं अच्छा अच्छा ठीक आहे तसं मी तुम्हाला परत सांगते म्हणजे परत कॉल करून सांगते पण अजून म्हणजे तुम्ही थोडे कमी नाही करू शकत का तुमच्याकडूनच सगळं करून नाही तुमची जवाबदारी पाहिजे आहे आम्हाला म्हणून तर बोलते थोडेफार कमी करा असं

हां ठीक आहे हां चालेल ठीक आहे तसं आणि अजून कुठे वेगळी प्लेसवर वगैरे जाणार का हां ठीक आहे चालेल कॉल करते मी तुम्हाला परत थँक यू थँक यू मॅम